भारताची वाहतूक व्यवस्था खूप खराब आहे त्यामध्ये रस्त्याने लोकांना जाताना पायी किंवा गाडीने जे जातात त्यांना पण त्रास होतो आणि पायी जाणाऱ्या व्यक्तींना पण त्रास होतो आणि विद्यार्थी जे शाळेत जातात त्यांना तर भरपूर होतं आणि त्यामुळे ह र जे खाचखळगे आहेत आणि त्यामुळे एक्सिडेंटचे चान्सेस भरपूर प्रमाणात होतात आणि लोकांना तर हा खूप त्रास सहन करावा लागतो तर वाहतूकीमध्ये काही सुधारणा व्हायला पाहिला मला तरी असं वाटते